मी नेहा बोलते आहे गॅस सिलेंडर एजन्सीमध्ये फोन लागला आहे का आमचा नवीन सिलेंडर पोचवला गेलेला नाही आहे गॅस आरक्षणाची स्थिती तपासण्यासाठी आम्ही फोन केला आहे आमचा सिलेंडर अजून आमच्या पत्त्यावर आलेला नाही आमचा आरक्षण संदर्भ क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा आठ सात नऊ असा आहे आमचा माझा आधार कार्डचे अंक पाच चार तीन दोन तीन दोन एक सहा सात नऊ आठ असा आहे वितरणाच्या स्थितीबद्दल लवकर चौकशी करा आणि कळवा उद्या रात्रीपर्यंत आमचा सिलेंडर घरी पोचला पाहिजे अशी आमची विनंती आहे तरी तुम्ही लवकर चौकशी करून आम्हास कळवावे